हॅलो स्विगीवरून बोलत आहे का तुम्ही मी मिसेस उत्पात बोलते आहे मी एक तासापूर्वी साधारण ऑर्डर दिली होती पिझ्झाची आणि त्यांनी सांगितलं होतं वेळ लागेल अर्ध्या तासात पण तुम्हाला पिझा मिळेल परंतु तुमचा पिझ्झा अजूनही आलेला नाही आहे आणि आता जेवणाचीही वेळ होत चाललेली आहे त्यामुळे किती वेळ लागेल अजून ओके तुम्हाला सापडत नाही आहे का घर आमचं घर बरोब्बर कर्वे पुतळ्याला लागूनच आहे लागूनची सोसायटी आहे तिथेच आहे त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही प्लीज मला लवकर द्या कारण आता आमच्या घरात लोकं पण आलेली आहेत आणि सगळेजणं तुमच्या पिझ्झाची वाट बघत आहेत प्लीज लवकर द्या